आमच्या गावात रस्त्यांची परिस्थिती तशी बरी आहे पण रस्त्यावर खड्डे खूप आहेत त्यामुळे एखाद्या माणसाचा अपघात होणे साहजिकच आहे आणि असे बरेच असे अपघात झाले आहेत त्यात कुणाचं पाय फ्रॅक्चर झाला आहे कुणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे त्यामुळे आमच्या गावात उपचार हे होतातच पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय किंवा एखादा अवयव फ्रॅक्चर झाल्यास सुरवातीला लोक डॉक्टरकडे न जाता आयुर्वेदिक उपचार करत असत आणि त्यामुळे फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीला बरे वाटत असे पण कधीतरी फ्रॅक्चर झालेला अवयव दुखाय दुखायला लागे पण ते एवढे लक्ष देत नसत कारण ते आयुर्वेदिक उपचार असतो आणि त्याच्यावर लोकांचा फार विश्वास असतो की आयुर्वेदिक उपचार केला आहे म्हणजे आता काहीही प्रॉब्लेम होणार नाही पण आता लोक सुशिक्षित झाल्यामुळे डॉक्टरकडे जातात आमच्या गावातच डॉक्टर आहेत त्यामुळे जास्त लांब जावे लागत नाही किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत नाही त्यामुळे लोकांचा वेळ वाचतो आणि उपचारही लगेच होतो डॉक्टरांकडेच लोक उपचार करतात पण एखादा अवयव फ्रॅक्चर झाल्यास खूप काळजी घ्यावी लागते रोज औषधपाणी करावं लागतं त्यामुळे कधी कधी लोक अंघोळ सुद्धा करत नाहीत कारण जर फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी पाणी लागलं तर ती ती जखम लवकर सुकणार नाही अवयव फ्रॅक्चर झाल्यावर कोणते पदार्थ खाऊ नयेत कोणते खावेत हे सुद्धा डॉक्टर सांगतो कोणत्या पालेभाज्या खाव्यात बटाटे खाऊ नयेत कारण जर फ्रॅक्चर झाले तर त्या हाताला दुसरं कोणता मारही लागला नाही पाहिजे कारण जर मार परत जर मार लागला त्या जखमेच्या ठिकाणी तर ते फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती जखम अजून वाढू शकते आणि जर फ्रॅक्चर झाले तर ते फ्रॅक्चर बरं होण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि त्यासाठी काळजी पण घ्यावी लागते आमच्याकडे डॉक्टर सांगत असतात की काळजी घ्या फ्रॅक्चरची त्यासाठी वेगवेगळे पदार्थ तुम्ही खा थंड खाऊ नका बटाटी खाऊ नका हिरव्या पालेभाज्या खा विशिष्ट पदार्थ कधी कधी खायला सांगतात त्यामुळे फ्रॅक्चराची खूप काळजी घ्यावी लागते आणि जेव्हा लोक आयुर्वेदिक उपचार करतात तेव्हा त्याची लोकांना एवढी चिंता नसते कारण ते आयुर्वेदिक उपचार असतो आयुर्वेदिक उपचारामुळे साईड इफेक्ट होत नाहीत गोळ्या खाव्या लागत नाहीत फक्त औषध जे वनस्पती असते त्यांचा रस त्यांचा रस लावला जातो जखमेवरती काढा प्यायला लावला जातो आणि ते नैसर्गिक असतं त्यामुळे त्याचा आपल्याला काही भीती नसते म्हणून लोक सहसा आयुर्वेदिक उपचार करतात डॉक्टरकडे न जाता ते आयुर्वेदिक उपचार करतात कारण डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला गोळ्या खाव्या लागतात मग गोळ्यांचे साईड इफेक्ट्स होतात त्यामुळे केस जाऊ शकतात किंवा जखम वाढू शकते किंवा जखम लवकर बरी होत नाही पण आयुर्वेदिक उपचार केल्यावरती कोणतेही आपल्याला प्रॉब्लेम्स होत नाही किंवा साईड इफेक्ट्स होत नाही उलट जखम लवकर बरी होते आणि परत आयुष्यात पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम जाणवत नाहीत त्यामुळे लोक सहसा आमच्या गावात तरी लोकं आयुर्वेदिक उपचार करतात आणि माझं असं म्हणणं आहे की आपण आयुर्वेदिकच उपचार केले पाहिजेत जास्तीत जास्त कारण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतात खूप चांगले असतात त्यामुळे आयुर्वेदिक उपचार हे कधी पण चांगले आणि समजा एखाद्याचा खूपच असं इमर्जन्सी असेल किंवा अर्जंट असेल तर लोक डॉक्टरकडे जातात कारण ती जखम खूप मोठी असते आणि आयुर्वेदिकला थोडासा वेळ लागतो आणि डॉक्टर वगैरे कसं इंजेक्शन देतात त्यामुळे ते लवकर त्यांना लवकर लवकर उपचार सुरू होतात आयुर्वेदिकसाठी खूप टाईम लागतो त्याच्यामुळे मग ते जे ख खरंच खूप जर लागलं असेल खूप फ्रॅक्चर झाला असेल किंवा हात हाताला खरंच खूप एकदम हाड तुटलं वगैरे असेल तर मग त्या डॉक्टरकडे जातात पण जर किरकोळ जखम असेल तर लोक आयुर्वेदिक उपचार करतात आणि आयुर्वेदिक उपचार हे खूप चांगलं आहे शरीरासाठी कारण ते शरीरासाठी हानिकारक नसतं कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत ना केस गळतात शरीरावर कसले चट्टे येत नाही जखम बरी होते जखमेचा डाक सुद्धा राहत नाही त्यामुळे आयुर्वेदिक उपचार करा